एक लाख सत्तर हजार सहाशे तीस तीन लाख पस्तीस हजार नऊशे बावन्न पाच लाख पंचवीस हजार पाचशे पस्तीस सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर नऊ लाख बहात्तर हजार पाचशे एकोणचाळीस